हॅलो नमस्कार मी दोराबजीमधे माझा नंबर लागला आहे का फोन लागला आहे का हो ओके मी तुमचं ॲक्च्युली ऑनलाईन शॉपिंगचं बघत होते मला काही आयटम्स मागवायचे होते पण ऑनलाईन शॉपिंगचं काही सिलेक्ट होईना ते मला थोडंसं काहीतरी अडचण येत होती म्हणून म्हटलं डायरेक्ट तुम्हाला शॉपमध्येच फोन करावा म्हणून फोन केला आहे तर सम समजा मी तुम्हाला आत्ता असं फोनवरून सांगितलं तर तुम्ही ऑर्डर घेऊ शकाल का

बरं बरं चालेल नक्की थँक्यू मला एक तांदूळ पाच किलो हवे होते गहू दोन किलो आणि साखर दोन किलो आणि मॅडम मला हे विचारायचं होतं की आपल्याकडे बेडशीट्स आहेत का कॉटनच्या

बरं बरं बरं बरं आणि मग त्याच्यामध्ये डबल बेडशीट आहेत का कारण मला सिंगल एक हवी होती आणि दोन डबल बेडशीट हव्या होत्या पण मला कॉटनच्याच हव्या आहेत हां बरं बरं बरं मग त्याच्यामध्ये पिलो कवर पण इन्क्लूड आहेत का बरं बरं बरं बरं मग मला एक सिंगल बेडशीट आणि दोन डबल बेडशीटाचं ऑर्डर करायचं होतं हो का चालेल चालेल एक एखादा डार्क मरून वगैरे कलर असा असू दे आणि एक पांढऱ्या कलरचं आणि मग दो दु तिसरा कोणताही म्हणजे तुमच्या आ आवडीने दिलात तरी चालेल तसा काही प्रॉब्लेम नाही आहे ओके आणि मॅडम मला असं विचारायचं होतं की ममाअर्थ या कंपनीचे शॅम्पू आहेत का आपल्याकडे सगळे प्रोडक्ट आहेत का बरं बरं मग मला एक शॅम्पू पण हवा होता ममाअर्थचा आणि एक स्कीन लोशन पण हवं होतं ओके तर मोठ्या याच्यावर काही डिस्काउंट असेल का बरं बरं बरं चालेल चालेल मग मोठीच बॉटल लागेल मला मोठीच बॉटल तुम्ही नोंद केली तरी चालेल हो हो चालेल आणि साधारण कधीपर्यंत मिळेल मला हे बरं बरं बरं नक्की नक्की

चालेल चालेल आणि कॅश ऑन डिलिवरीचं ऑप्शन आहे ना आपल्याकडे चालेल हां नक्की नक्की चालेल चालेल नक्की मी तुमची ऑर्डर आल्यानंतर चेक करून घेईन आणि हवं तर ऑनलाईन किंवा रोख जसं जसा तुम्हाला लागेल चालेल तसं मी पे करेन मग नक्की नक्की मी नक्की हो चालेल चालेल नक्की नक्की चालेल चालेल मी नक्की येऊन जाईन शॉपला धन्यवाद